मी सहा एक वर्ष झाले असेल मी ना झाराचं परफ्यूम यूस करते ते परफ्यूम इतकं मस्त आहे ना म्हणजे म्हणतात ना की शेवटी ब्रँड ब्रँड असतं आपले आपल्याला ते भले ते थोडं एक्स्पेन्सिव परफ्यूम आहे पण रिझल्ट पण एकदम बेस्ट देतं आता उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये कसं आपल्याला परफ्यूम तर म्हणजे जरूरी आहे आपल्या बॉडीमधनं चांगला स्मेल यावा असं लोकांना पण चांगलं वाट वाटलं पाहिजे आणि आपण पण लोकांसोबत जेव्हा कन्व्हरजेशन करतो तेव्हा चांगलं एक प्रेझेन्टेबल राहण्यासाठी परफ्यूम खूप जास्त आवश्यक आहे पण ते झाराचं परफ्यूम इतकं मस्त आहे ना मी ऑरचिड हे फ्लेवर त्याच्यामध्ये यूस केलं आहे गार्डनिया यूस केलं आहे रेड व्हेलवेट असे पुष्कळ सारे फ्लेवर्स मी ना वापरले आहे त्याच्यामध्ये आणि इतकं मस्त नोट्स आहेत ना त्याचे मग त्यांनी प्रोडक्टमध्ये असं लिहिलेलं आहे की लाँग लास्टिंग आहे ते आठ ते द आठ ते नऊ तास आपल्याला आराम होईल आपल्या कपड्यांमध्ये राहतं ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे छान असे इन्ग्रेडियन्ट्स आहे ते इतके चांगले आहेत की आपल्याला असं स्मेल असं स्वतःलाच एक फ्रेश फील होतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत एक्स्पेन्सिव आहे प्रोडक्ट आम्हाला माहिती आहे बट ना ते एक्स्पेन्सिव असलं तरीही आपल्याला पैसे जायचं असं दु ख नाही होत आपल्याला खूप असं वर्थ ऑफ मनी आहे ते प परफ्यूम त्यातल्या त्यात आपल्या कपड्यांवर दुसऱ्या दिवशी पण आपण जेव्हा कपडे धुतो ते त्याच्यावर पण ते तरीही त्याचा कपड्याचा कन्डेन्यहस स्मेल येत राहतो आणि मेन म्हणजे थोडं आपण बॉडीवर आपल्या इथे पण आपण जरा स्प्रे केला तर बॉडीवर रॅशेस येत नाही आपलं जळल्यासारखं फील होत नाही कपड्यांना पण असं हार्श त्याने होत नाही कपडे जसेच्या तसे चांगले राहतात तर खूप मस्त परफ्यूम आहे ते